हॅलो राधिका हॉटेल येथून मी दोन प्रकारच्या डीशेस ऑर्डर केल्या होत्या त्यामधून मला फक्त एक प्रकारची डिश पाहिजे आहे त्यामध्ये मी दोन प्रकारच्या डिश ऑर्डर केल्या होत्या चिकन बिर्याणी आणि पालक पनीर यामधून मला फक्त चिकन बिर्याणी पाहिजेत पालक पनीरची ऑर्डर मला कॅन्सल करायची आहे